हां हॅलो नमश्कार हां मी राहुल बोलत आहे सर मी ह्यासाठी कॉल केला होता मला अॅग्रिकल्चर टुरिजमबद्दल माहिती हवी होती मी एक प्रोजेक्टवर काम करतो आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी मला अॅग्रिकल्चर टुरिजमची थोडी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन माहिती होती हां माझा एक मित्र आहे प्रवीन म्हणून त्यांनी मला तुमचं नाव आणि तुमचा नंबर मला त्यांनी दिलेला आहे की त्यांनी मला सांगितलं की त्यांनी ऑलरेडी तुमच्याकडून सर्विस घेतलेली आहे तर त्यासाठी मी तुम्हाला कॉल केलेला बरोबर बरोबर बरोबर मला एक अशी शंका होती मला एक अशी शंका होती की जे शेतकरी लोक असतात की ते त्यांची जी शेती असते किंवा त्यांचा जो काही व्यवसाय असतो तो ते पूर्णत या टुरिजमसाठी त्यांनी दिलेला असतो का तो म्हणजे हां बरोबर बरोबर अवेलेबल असतात बरोबर बरोबर बरं बरं बरं बरं बरोबर बरोबर बरोबर बरोबर बरोबर बरोबर बरोबर धन्यवाद सर तुम्ही दिली माहिती खूप छान आहे मला खूप आवडली आणि पुढची जी काही माझी वाटचाल असेल या वाटचालीमध्ये मी नक्की तुम्हाला फोन करतो आणि तुमच्याकडून मी जास्तीत जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आणि जिथे माझे मित्र असतील त्यांनाही मी तुमच्याकडून जास्तीत जास्त माहिती घेण्यासाठी सजेशन करसेस धन्यवाद सर